हॅलो माझे नाव प्रतीक्षा आहे आता मोबाईल आहे आपल्याकडे लॅपटॉप आहे अशा खूप सगळ्या सुविधा सगळ्यांकडे आल्यामुळे लाईफ म्हणजे खूप इझी झालेलं आहे आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण कॅब बुक करू शकतो किंवा दुसऱ्यालाही करून देऊ शकतो त्याच्यानंतर मोबाईल आहे मोबाईलमध्ये आपल्याला एखादी वस्तू हवीशी वाटली तर आपण ऑर्डर करतो जसे की टॉप ज्वेलरी वगैरे नंतर आपल्याला आपल्या मैत्रिणींशी बोलावंसं वाटलं तर ती कुठे पण असलो तरी आपण तिला संपर्क साधू शकतो आणि आपल्याला समजा आपल्या मुलांना कोणाला पण जर का रजिस्ट्रेशन करावं लागलं तर आपण मोबाईलच्या द्वारेने वेबसाईट ओपन करून पण करू शकतो आणि आपल्याला ओ टी पी वगैरे कधी कुठे जायचं असलं तर आपल्याला ओ टी पीचा पण आता मोबाईल आल्यामुळे सगळं खूप इझी झालेलं आहे आणि इंटरनेट पण आपण वापरू शकतो यूटूब जसे की यूटूब जे आहे आपण आपल्याला कोणती रेसिपी वगैरे बनवायची असेल पनीरची भाजी वगैरे तर आपण पनीरची भाजी पण बनवू शकतो ढोकळा इडली हे सगळं रेसिपी आपण पाहून बनवू शकतो म्हणजे आपल्याला आता कुठेच जायची गरज नाही कोणाला विचारायचीही गरज नाही आपण यूटूबवरूनही बघून काहीही करू शकतो आता आपल्याला बँकमध्ये जायचं आहे तर बँकचीही गरज नाही आपण आपल्या मोबाईलवरून पेही करू शकतो कोणत्या आपल्या मैत्रीणीला किंवा कुठे गेलो समजा आणि आपण हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण वगैरे केलं तर आपल्याला तिथेही क्यू आर कोड किंवा गुगल पे फोन पे अशी इत्यादी मिळू शकतो तर आपण पे क पे करायला आपल्याला कॅश वगैरे नसलं तर पे करू शकतो पेमेंट ही आता खरेदी करायला गेलो की पेमेंट आपण सगळे लोकं पेही क पेज करतात आणि आता गेम्स मोबाईलमध्ये स्मार्ट्सफोनमध्येही सुद्धा आत्ता म्हणजे खूपच मनोरंजनाची साधने आहे आता तंत्रज्ञान इतकं सामोर गेलेलं आहे की आपण गेम खेळू शकतो ॲपही आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे तेसुद्धा क आपण लॅपटॉपवरून ॲप बनवू शकतो गेम खेळू शकतो आपल्याला जर का बसची तिकीट ट्रेनची टिकीट आता मोबाईलवरूनही करू शकतो